आमच्या गावामधल्या काही शिल्पांचा वापर जो आहे तो चित्रपट निर्मितीमध्ये घेतला होता म्हणजे काही चित्रपटांचं ज चित्रीकरण जे आहे ते आमच्या गावामध्ये किंवा किंवा गावाच्या आसपास चित्रीकरण केलं होतं जसं की एका म एक एका मराठी सिनेमाचं चित्रीकरण जे आहे ते पूर्णपणे नांदेड जिल्ह्यामध्ये केलं होतं त्यामध्ये नांदेडचं गुरुद्वारा होता नांदेडचं काळेश्वर मंदिर होतं नांदेडचं पिंपळगावचं एक शिव मंदिर होतं अशा प्रकारच्या पौराणिक ठिकाणी चित्रीकरण केलं होतं आणि एक जुना हिंदी चित्रपट होता त्याचंसुद्धा चित्रीकरण नांदेडच्या गुरुद्वारा परिसरामध्ये करण्यात आलेलं होतं आता एक नवीन एक चित्रपट येतो आहे तेस सुद्धा त्या चित्रपटाचं चित्रीकरणसुद्धा नांदेडमध्ये केलेलं आहे तर अशा प्रकारे आम आमच्या गावाचा शिल्पांचा जो आहे हा चित्रपट चित्रपटाचा चित्रीकरणासाठी उपयोग केला होता